ज्याला गायला सुरुवात करायची आहे किंवा गायनकलेच्या कौशल्यात सुधारणा करायची आहे अशा सगळ्यांसाठीच सूचना किंवा उपदेश किंवा महत्त्वाचा पडणारी एखादी गोष्ट की जी खूप कामी येते ती म्हणजे खूप गाणं ऐकणं वेगवेगळ्या पद्धतीचं गायन ऐकणं कारण गाणं ही शब्दांच्या पलीकडची भाषा आहे हा एक हिंदुस्तानी संगीतशास्त्राचा फार मूलभूत विचार आहे किंवा मुळातच मा माणसाच्या ज्या अभिव्यक्त होण्याच्या वेगवेगळे माध्यमं आहेत त्यापैकी सूर किंवा गाणं हे ह याला शब्दातीत म्हटलं आहे तर त्या आपल्याला त्या भाषेच्या तेवढ्या पातळीपर्यंत गरजेचं आहे की गाणं ही भाषा म्हणून कसं मांडलं जातं त्यामध्ये कुठल्या कुठल्या अर्थानं बोललं जातं त्यामध्ये वेगवेगळ्या सुरावटी आल्या कशा पद्धतीनं आवाज फेक आली हे सगळं गळ्यातून काढण्याआधी पहिल्यांदा कानात उतरणं गरजेचं असतं असं म्हणतात जसं की मोठ्या संगीततज्ज्ञांनी सांगून ठेवलं आहे त्यामुळं उपदेश हा असा एकच आहे की जितकं जमेल तितकं जास्तीत जास्त गाणं ऐकणं गरजेचं आहे त्यानंतर वेगवेगळ्या सुरांमध्ये त्या आपल्याला आवाजाला तशी तालीम देणं हे गरजेचं आहे आणि मग ते सुरांची जी सुरावळ तसे विचार हे आपल्या गळ्यातून येत जातील